राज्यातून अकोला खामगाव सारखे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पावी पाऊस कमी पडतो आणि ऊनच जास्त तापते कारण हा खूप उष्णतेचा भाग आहे आणि इथे उन्हाळ्यात खूप समस्या येतात आणि उन्हामुळे लोकांचा मृत्यूही होते आणि जिवाची नासाडी होते त्यामुळे अकोला जिल्हा हा खूप उष्णतेचा असून इथे वृक्षारोपण नाही झाडं नाहीत आणि खूपच परिस्थिती खराब आहे अकोला जिल्ह्याची